राज्यामध्ये बहुतांशी समुद्रकिनारे हे कोकण मुंबई आणि सह्याद्री पर्वतालगत काही असे आहेत ज्यामध्ये वॉटरपार्क सन प सनबात स्पोर्ट्ससाठी बऱ्याच ठिकाणी अशी व्यवस्था झा केलेली आहे यामध्ये प्रामुख्याने कोकण म्हटलं तर त्यात गण रत्नागिरी जवळ गो चिपळूण जवळ गणपतीपुळे तिथे सुवर्ण मंदिर आहे गणेशाचं त्यानंतर दिवेआगर आहे अलिबाग आहे अली त्यामध्ये त्या ठिकाणी पोहण्यासाठी तर सोय आहे शिवाय सनबाथ आहे वॉटर स्पोर्ट्स आहे वॉटरपार्क आहेत तिथे बऱ्याच वेगवेगळे गार्डनिंग आहेत छान काही फाईव स्टार हॉटेल आहेत तिथे हॉटेल समुद्रकिनारी असल्यामुळे तिथेही बरीच व्यवस्था केलेली असते तसंच श्रीवर्धन आहे श्रीवर्धनला देखील त शक्यतो जास्त ठिकाणी गणेशाचं किंवा शंकराचं देऊळ आहे त्या ठिकाणी लोक आवर्जून जातात आणि अगदी समुद्रालगत असतील तर तिथे सनबातची किंवा वॉटरपार्कची व्यवस्था ही असतेच याशिवाय मुंबई आहे मुंबई त बऱ्याच ठिकाणी दादर म्हणा किंवा इतर काही ठिकाणी आहे गोरेगाव वगैरे या ठिकाणी चौपाटी आहे या चौपाटी म्हणजे अक्षरशः एक प्रकारचं एक मुलांना क एन्जॉय करण्याची ठिकाणच आहे तसंच दापोली आहे दापोलीला बरेचसे गेम खेळण्यासाठी गेम्स आहेत किंवा ॲडवंचर व साठी ही बरेचसे ठिकाणं आहेत आणि बहुतेक ठिकाणी समुद्रकिनारा म्हटलं की बोटिंग हे आहेच बोटिंग म्हटलं की त्यात फिशरी असतेच मग ते आवर्जून संपूर्ण वेगवेगळ्या प्रकारचे मासे असतात ते दाखवण्यासाठी खास बोटिंगमधून सोय केलेली असते असे समुद्रकिनारे म्हटलं तर महाराष्ट्रामध्ये बरेच आहेत की त्यातल्या महत्त्वाची जी आहे ती म्हणजे कोकणालगत कोकण किनारपट्टीला आहे वेंगुर्ल्याला आहे महा अशा बऱ्याच ठिकाणी समुद्रकिनारे असल्यामुळे तिथे वेगवेगळे आनंद आपल्याला घेता येतात